आमच्या राज्यात अर्थातच मी महाराष्ट्रामध्ये राहते आणि महाराष्ट्रामध्ये नऊवार हे स्त्रीचं पोषाख घातले जातं आणि त्यास नऊवार स नऊवारीसोबत विविध दागदागिन्यांनी स्त्री सजली जाते त्यामध्ये बांगड्या तोळबंद्या नथ नथ ही महाराष्ट्राच्या ओळखीची शान मानली जाते कारणकी नऊवारी आणि नथ हे अतिशय म महत्त्वाचं उदाहरण देऊ शकतो की महाराष्ट्राची ओळखच नथीवरून केली जाते त्याचबरोबर विविध प्रकारचे अलंंकार ती स्त्री घाल परिधान करत असते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हार जसे की राणी हार वेगवेग तोळबंद्या बांगडया अंगठ्या वगैरे असे वेगवेगळे दागदागिने घातली जात्या त्यातून त्यांची संस्कृती मग बाहेर ए जाती त्याचप्रमाणे पुरुषां जर पुरुषांचा विचार केला तर पुरुषांना पहिल्यापासून फेटा महाराष्ट्रामध्ये राहता तर फेटा अंगामध्ये नेहरू शर्ट आणि धोती धोतर ह्या पूर्वीच्या जमान्यापासून महाराष्ट्रात घातली जाती ही महाराष्ट्राची ओळख मानली जाते आणि आ हे ज हे जसं महाराष्ट्राचं झालं तसं विविध प्रदेश किंवा समुदायामध्ये ते वेगळं वेगळं बदललं जातं जर आपण धार्मिक विध्या विधी बघितली तर त्यात महत्त्वाचं लग्नही मानलं जातं त्यात विविध धर्माचे म्हणजेच महाराष्ट्रातच राहून पण विविध धर्माचे किंवा पंथाचे लोक विविध पोषाख घातले जाते जसे की महाराष्ट्रात मराठी लोकांच्या लग्नामध्ये नऊवार घातलं जातं त्याचप्रमाणे ख्रिश्चन लोकांच्या लग्नामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे परि कपडे परिधान केलेले आपण बघतो त्याचप्रमाणे जर बौद्ध लोकांच्या याच्यामागे जे बघितलं तर सफेद रंगाची साडी घातली जाते तसे मरा मराठी लोकांच्या लग्नामध्ये लाल कलरची साडी घातली जाते असे वेगवेगळ्या समुदायाप्रमाणे कपड्यांचे किंवा पोषाख पोषाख बदलतात त्याचप्रमाणे दागदागिने देखील बदलतात काही आपल्या पूर्वजांपासून चालत आलेले दागदागिने ते प्रथा मांडून तेच दागिने पुढे चालवतात तर काही आधुनिक पिढी नवीनतेच्या वळणाकडे गेलेली ते नवीन दागदागिन्यांना अनुकरण करतात पण त्याला थोडासा आपल्या पाश्चात्य संस्कृतीचा देखील अस थोडा सहभाग मानलाच जातो दागदागिने आणि पोषाखातून आपली संस्कृती प्रदर्शित होते त्यातून आपली संस्कृतीचे वैभव किती आहे ते समजते आपली संस्कृती किती महान आहे थोर आहे ते इतरांना समजते तसेच दागदागिन्यांच्या मार्फत किंवा आपल्या पोषाखामार्फत आपण कुठले आहोत ते समजते म्हणजे आपली ओळख ही आपल्या दागदागिने किंवा आपल्या पोषाखावरून केली जाते कारणकी आज जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो आणि आपलं पोषाख जर तसा असेल तर ते ओळख आपल्याला त्या क्षणाला ओळखतात की हे महाराष्ट्राचे किंवा हे भारतातील लोक किंवा जर आपला पोषाख तसं असेल तर ते त्या पद्धतीचे लोक असे आपली ओळख केली जाते त्यामुळे पोषाखाचा आपल्या संस्कृतीवरती समुदायावरती खूप मोठा परिणाम होतो आपले संस्कृतीचे वैभव जर आपल्याला दाखवायचे असेल आपली महानता इतरांसमोर जर प्रदर्शित करायची असेल तर आपण तितक्या प्रभावीपणे जर आपला पोषाख आणि आपलं वागणूक असेल तर आ इतरांना सहजच आपली संस्कृती समजेल